हॅलो हा ती तुमच्या कंपणीची मी एक जीन्स पॅन्ट मागवली होती हां हां ती आली आहे माझ्याकडे आत्ता बरं बरं पण ती तुम्ही ज्या संकेतस्थळावर सांगितली होती त्याच्याप्रमाणं ती नाही आली ती आता येतच नाही मी तुम्हाला नंबर सांगितला कलर सांगितला कलर कसा तरी मिळताजुळता आहे परंतु ती घालताच येत नाही ना हां ती त ताणलं तर ताणतसुद्धा नाही बरोबर ती ती कंबरेला बरोबर येत नाही हो हो हो मग मी ती परत पाठवलेली आहे तुम्ही मी हां काय म्हणालात होय हो तुम्ही सांगितल्याप्रमाणं मी बुकिंग केलं ती आली आता सोडून घेतलं ती परत घालवायला बघितलो तर घालत नाही मग तुम्ही अशा प्रकारची चुकीची जीन्स का पाठवली मला चुकीचं आहे ना तुमचं हे काय स्वारी म्हणता ही काय बोलण्याची भाषा झाली का मला इथं किती त्रास होतो आता एक तर माझे पैसं गेले आता पैसे पाठवूनसुद्धा तुम्ही ते पैसे परत करणार की नाही याविषयी माझ्या मनात असलेली शंका बर ते पैशाचं सोडा हो परंतु तुम्ही पाठवलेली जो माल आहे जी जीन्स आहे ती मला येत नाही ना आता आता मला लग्नसराईचे दिवस आहेत मला लग्नाला घालून जा वाटलं तर म्हणून मागितली मी ती हां हां बरं बरं मग आता मी ती परत करतो आहे हो हो लगेच इमिजिएट आणि मग त्याचे पैसे केव्हा मला परत करणार तुम्ही नाही नाही दुसरी पाठवूच नका मला ते मान्यच नाही आता एकदा विश्वास उडाला म्हणजे उडाला तुम्ही मला जेवढे मी पैसे पाठवलेले आहेत जीन्सचे तेवढी पैसे परत करा की किती दिवसात येणार आहेत ते बरोबर सांगा याच्यामुळं तुमच्यावर परिणाम होतो आणि आमची मानसिकता ये होऊन जाते ना यस यस यस यस हा तेव्हा माझी एक विनंती आहे आणि प्रेमाचा सल्ला देखील आहे की अशा प्रकारची लुच्चेगिरी याला म्हणतात ती करू नये आपण तुमच्या धंद्यावर परिणाम होतो आणि ग्राहकांची फुकट बेजारी होते यस यस यस यस असं पुन्हा तुम्ही करू नका जेवढा मापाचा दिले तेवढाच माप आणि ति जे कापडसुद्धा चांगलं वापरा जो नंबर दिला आहे तो तो नंबरसुद्धा बरोबर दिला नाहीत तुम्ही तर मी जी आता संक्येतस्थळावर जी माहिती पाठवलेली आहे त्याप्रमाणे पाठवा वाटलं तर लवकर पाठवा नाही तर नकोच ते ते पैसे मला परत करून टाकून द्या प्लीज यस यस यस हां नाहीतर मी पोलीस कंप्लेन वगैरे करतो बरं मी सांगतो आणि मी पत्रकार आहे सगळ्या पेपरना सांगतो की या कंपणीचा माल तुम्ही कोणीच घेऊ नका म्हणून काय होईल ते होईल नंतर तुम्ही मला कुठल्या खटला भरायचा भरा अमूक करा तमूक करा त्याची समर्थ आहे मी उत्तर द्यायला तुमचे येस ओके ओके धन्यवाद